नमस्कार मी आनंद निर्हाळी राहायला ठाणे माजीवडामध्ये राहतो आणि मला ना गॅस सिलेंडरचे अत्यंत आवश्यक गरज आहे कारण मी माझ्या घरात मला सिलेंडर आता दोन सिलेंडरची गरज आहे सध्या आता एक सिलेंडरवर काम चालू आहे माझं पण कधी कधी ते बंद पडतं सिलेंडर गॅस संपतो त्यामुळे दुसरा सिलेंडरची खूप आवश्यकता आहे आणि ते तुम्ही मला द्याल ह्याची मी तुम्हाला नोटीस किंवा तुमचा पत्र तुम्हाला मी तुम्हाला पाठवतो तुमच्या ऑफिसमध्ये आणि माझा पहिल्याचा जो गॅस नंबर आहे चार शून्य शून्य दोन शून्य पाच शून्य आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक सिलेंडर वाढ व्हावी आणि ते गॅस मी यूज करेन वापर वापरण्यात येईल त्यासाठी तुम्ही मला मदत करा आणि त्यासाठी काही डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र लागत असेल तर मी तुम्हाला तेही माझ्याकडून उपलब्ध करून देईल फक्त तुम्ही माझं हे विनंती आहे ते तुम्ही माझा एक सिलेंडर गरज जी आहे ती क माझी कंप्लीट करा बुक करा थँक्यू